प्राणायाम ही अष्टांग योगातील चौथी पायरी आहे प्राणाचे विविध अवयवातील प्रमाण असंतुलित झाल्याने शरीरात रोग उत्पन्न होतात प्राणायामामुळे प्राणशक्ती संतुलित होऊन रोगांचा नाश होतो प्राणायामाचे बरेच प्रकार आहेत त्यात प्रमुख्याने भस्रिका अनुलोम विलोम कपालभाती इत्यादीचा समावेश आहे हे सर्व करण्याची पद्धत वेगळी आहे दररोज सकाळी रेिकाम्या पोटी या प्राणायामाचा सराव करून तुम्ही निरोगी राहू शकतता प्राणायाम हा एक प्रकारे श्वास नियमानाचा अभ्यास आहे असे म्हणायला हरकत नाही योगाचा हा प्रकार शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाटी फार उत्तम आहे संस्कृतात पा प्राण म्हणजे जीवन व ऊर्जा तर यमचा अर्थाय नियंत्रण असा होतो त्यामुळे या योगासनाला प्राणायाम असे म्हणतात प्राणायाम हा शारीरिक मुद्रेत ध्यान लावून केले जाते प्राणायामामुळे स्ट्रेस लेव्हल कमी होते मेंदूला पुररीशी उर्जा मिळते झोप चांगली लागते रक्तदाब नियंत्रित होतो त्यामुळे हृदय विकाराचा धोका कमी होतो फुफुसाचे कार्य सुधारते प्राणायाम दीर्घकाळ श्वास रोखून ठेवण्यास मदत करतो त्यामुळे श्वसनांच्या स्नायूंची ताकद वाढते मानसिक आजार टाळता येतात त्यामुळे रोज प्रत्येकाने हे प्राणायाम केलेच पाहिजेते